हो मी कलाप्रदर्शन आणि एक्सपोलास भेट दिलेली आहे पण ह्यामधील सगळ्यात महत्त्वाचं आणि मला आवडलेलं कला प्रदर्शन असं की मुंबईमधील काळा घोडा फेस्टिवल ते ह्यासाठी की काळा घोडा फेस्टिवल हे एकमेव असं फेस्टिवल आहे की जिथे वेगवेगळ्या कलांना वेगवेगळ्या इतर गुणांना हे वाव देण्याचं म्हणजे तुम्हाला पुढे ते त्यांना ॲज अ प्रेझेंट केलं जातं या फेस्टिवलमध्ये सगळ्यात महत्त्वाचा पार्ट सांगायचा असा की लोकांनी बनवलेल्या वेगवेगळ्या गोष्टी कला गोष्टींची कलाकृती ही आपल्या तिकडे बघायला भेटते त्यांनी ती कशा प्रकारे तिकडे साध्य केले त्याच्यामध्ये एखाद्या गोष्टीचा म्हणजे लाईक अ पेंटिंग झाली किंवा एखादा आर्ट झाला किंवा ॲक्टिंग असेल किंवा ह्या वेगवेगळ्या कलांचं मिळून हे तिकडे प्रदर्शन सादरीकरण केलं जातं किंवा एखादी गोष्ट जर तुम्ही बनवली असेल भले ती टाकाऊपासून टिकाऊ असेल तीसुद्धा तिकडे मांडलेली जाते त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचे काय आणखीन वेगळे काही अनुभव आ आहेत किंवा येतात तेसुद्धा अभिप्राय तिकडे तुम्हाला विचारले जातात तर तुमच्या क कलागुणांना जर तो वाव द्यायचं असेल तर तुम्हीसुद्धा तिकडे पार्टीसिपेट करू शकता तिकडे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी तिकडे सा साकारल्या जातात सादर केल्या जातात की त्याच्या तू तुमच्या अंगामध्ये कोणते कलागुण आहेत काय आहेत काय नाही आहेत या गोष्टी लोकांपर्यंत तुम्ही पोचवू शकता तसेच इतर ज्या गोष्टी ज्या काही कला आहेत किंवा जे काही आर्ट्स आहेत ज्या गोष्टी आतापर्यंत आपल्याला माहिती नसतील ते या फेस्टिवल थ्रू मला बघायला भेटल्या मला समजायला भेटलं मला कळलं त्यासाठी काळा गोडा फेस्टिवल हा मी बघितलेला आत्तापर्यंतचा सगळ्यात चांगला कला प्रदर्शन आहे